आपण शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी आपण कर्ज घेऊ शकतो आणि शेतकऱ्यांना त्याचा खूप लाभ होऊ शकतो तर असं आहे की काही योजना असतात शेतकऱ्यांसाठी ते जे त्यांच्या पिकां पेरनीसाठी आणि पिकांसाठी उपयुक्त असतात तर अशा काही संस्था असतात तर शेतकऱ्यांनी ते संस्थेमध्ये जाऊन तेथे विचार करून तो अर्ज लिहून देऊन आणि त्याच्यावर काय लोन आहे काय व्याज आहे पाहून कर्ज घेऊन आपली शेती पेटनी पेरणी करा आणि त्यातून जे उत्पन्न मिळेल त्यातनं त्यांचे कर्ज फिटलं जाईल तर या सगळ्या योजना शेतकऱ्यांसाठीच आहे आणि त्यांनी त्यांचा लाभ घ्यायला हवे मला असे वाट